मीयू नवीन माझा नवीन ड्रेस घेतला तो न नवीन ड्रेस खूपच छान आहे मला खूपच आवडला आणि त्याचे कलर काँबिनेशन पण सुद्धा खूप चांगली आहे आणि कॉटनचा असल्यामुळं उन्हाळ्याचं माझ्यासाठी चां माझ्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि मला तो खूपच आवडला आणि इ बाहेर घालून जाते ते इतरांनासुद्धा माझा ड्रेस खूपच आवड आवडला आणि मी हे माझ्या इथल्या दुकानातून वैशालीमधून घेतला आणि लोकं मला नेहमीच विचारते का हा ड्रेस कुठून घेतला ते